नमस्कार हा फोन कचरा व्यवस्थापन कार्यालयात लागलेला आहे का अच्छा मी सरिता मेश्राम शहापूर इथून तुम्हाला फोन करत आहे आम्ही आमच्या वस्तीमध्ये उद्या स्वच्छता अभियान सुरू करणार आहोत तर आमची वस्ती थोडी मोठीच आहे आणि आम्ही सुका कचरा वेगळा ओला कचरा वेगळा परत झाडं कापलेली आहे झाडांच्या फांद्या वगैरे ते पण उचलायला आमच्या वस्तीतले लोक मदत करतील तर मला तुमच्या कमीत कमी दोन गाड्या लागतील ठीक आहे ना हां तर तुम्ही उद्या चार पाचच्या दरम्यान येऊ शकता माझा पत्ता आहे शहापूर संत ज्ञानेश्वर हॉलच्या मागे मी वस्तीची लीडर आहे तर तुम्हाला माझा पत्ता चांगल्यानीच भेटून जाईल आणि खूप सारा कचरा आहे म्हणून तुम्ही कमीत कमीत दोन गाड्या तरी पाठवा हां ठीक आहे न हां बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल हां हां बरं ठीक आहे तर कृपया करून तुम्ही उद्या चार पाचच्या दरम्यान दोन गाड्या तरी पाठवा नक्की पाठवा कारण की इतका कचरा आम्ही कुठे ठेवणार हां पाला पाचोळा पण वेगळा आहे हां ठीक आहे बरं बरं ठीक आहे